हां माहेश्वरमधून बोलते आहेस का अच्छा अच्छा हां ताई तुम्ही ना पाठवलेल्या साड्या म्हणजे मी ज्या बुक केली होती तर ती खरंच खूप सुंदर आहे आणि खूप आवडली मला खूप सुंदर जसं दाखवलं आहे ना त्याच पद्धतीनी आहे आणि खूप छान साडी मिळाली खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे खूप छान साडी मला मिळाली त्याच्याबद्दल आणि मी माझ्या मैत्रिणीनाही सांगेल हां खूपच सुंदर प्रॉडक्ट आहे ते ठीक आहे चालेल हो हो हो नाही खूपच छान मिळाली चालेल धन्यवाद